गेल्या काही वर्षामध्ये भारतात भरपूर प्रमाणात आर्थिक सुधारणा ज झालेल्या आहेत आणि सध्या दोन हजार तेवीसला सुद्धा भार भारतामधे आर्थिक म्हणजे आर्थिक सुधारणा सुरूच आहेत त्यामध्ये आर्थिक सुधारणा सुरूच आहेत तर आता मी महाराष्ट्रात राहतोय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आर्थिक सुधारणा घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त विकास सुरू आहे तर तो म्हणजे रोडवेज म्हणजे रोड बनविणे हा सगळ्यात जास्त विकास सुरू आहे आणि महाराष्ट्राचे वाहतूकमंत्री नितीन गडकरीसाहेब हे चांगल्या पद्धतीनेच मा महाराष्ट्रामधे रोड विकास करत आहेत की जेणेकरून महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये दळणवळण प्रक्रिया व्यापारविनिमय प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने झालेली आहे तर मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये किंवा जे भारतामधे आर्थिक सुधारणा होत आहेत आणि ह्या चांगल्एयाच पद्धतीनी होत आहेत